हॅलो अहो हां पीयुष काकडे बोलतो आहे हां कुठं दादा तुम्ही नाही किती वेळ लागणार आहे मला जरा एक्झॅक्ट सांगून ठेवा तुम्ही कसं आहे तर डोकं तापा लागलं आहे हो नाही नाही कसं आहे हे बघा मला झाला आहे वेळ इमरजन्सी म्हणून मी कॅब मागवला होतो तर तुम्ही एवढा उशीर केला आहे मी मागवली किती वाजता मागवलेलो मी बघा दीड वाजता दीड वाजता मी ऑर्डर केली होती नी कॅबची तुमच्या ॲपवर कॅब बुक केलो नंबर टाकलो सगळी प्रोसिजर फिक्स केलो त्याला प्रॉपर दीड वाजले बघा त्याला प्रॉपर दीड वाजता कॅबची बुकिंग करून मी तुम्हाला सांगितलेलं की मला त्या त्यावेळेत कॅब पाहिजे इथं इथं चाललो आहे मी मला जायचं आहे फ्लाईट पकडायला मुंबईला एवढा वेळ थांबून मी काय करायचं मला सांगा कॅब जर मा एअरपोर्टपर्यंत पोचली नाही तर मी काय करायचं जॉबचा इंटरव्ह्यू आहे माझा मुंबईला हां हां

तुम्हाली तुम्हाला आधी तुम्ही सांगितलं पाहिजे ना इथं मला सांगा दीडला कॉल केलं आहे मी पावणे तीन झाले आहेत ही काय पद्धत असते काय उशीर होण्याची उशीर होण्याची पद्धत असते काय पैसे तुमचे व्यवस्थित भरले आहेत सगळं सांगितलं आहे सगळी प्रोसिजर कंप्लीट केलो आहे मी आणि काय प्रॉब्लेम आहे तुमचा अहो टेक्निकल प्रॉब्लेम असू दे की टेक्निकल प्रॉब्लेम

टेक्निकल प्रॉब्लेम असू द्या हो तुम्हाला सांगता येत नाही का की बाबा टेक्निकल प्रॉब्लेम आहे सर तुम्ही दुसरी कॅब निवडा तुम्ही दुसरी कॅब बुक करा इथं माझा वेळ जातो आहे ना हो आता मी जर कॅन्सल केलं तर रिफंड करणार आहे का तुम्ही लगेच करणार आहे हां मग आता माझी सगळी प्रोसिजर कॅन्सल करा मला पटकन रिफंड करा दुसरी कॅब करतो मी आणि हे किती वेळात होणार आज संध्याकाळपर्यंत मला पैसे परत आले पाहिजेत नाहीतर मी हां मग मी अगदी वरती कंप्लेंट करेन तुमच्या हायर मेजोरिटीला मला काय माहीत नाही प्लीज प्लीज काय ती सर्विसचं तुमचं बघा आणि ही काय बरी सर्विस नाही माझ्या मतानुसार